खेळ हा मानवी कल्याणाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो तसं पाहिलं आपण तर जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक महत्वपूर्ण योगदान देतो स्पर्धेच्या एंड्रॉलईन गर्धीपासून ते संघापर्यंत संघामध्ये वाढलेल्या एका चुरसीमध्ये खेळाचे फायदे मैदान आणि मैदानाच्या बाहेरसुद्धा आहेत प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळातील व्यस्तमुळे शारीरिक तंदुरुस्ती आणि एकूणच माणसाच्या संपूर्ण आरोग्याचे कल्याणच होते सारे हलचालींमध्ये नियमित सहभाग खेळांमध्ये सुधारितृदय व रक्तवायनांसबद्धीत आरोग्य वाढलेली स्नायूंची ताकत अ अधिकदम लवचिकता येते तुम्ही खेळ खेळ खेळत राहिला तर तुमच्यामदे एक लवचिकता येते प्रत्येक खेळ शरीराच्या सर्वांघण विकासाटी योगदान देणारे अद्वितय श तुम्हाला एक अशी शक्ती निर्माण करतो शारीरिक फायद्यांसोबतच खेळाचं मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो सर्वात उल्लेखनीय प्रभावपैकी एक म्हणजे व्यायामान दरम्यान एंडो फ्रीन सोडणं सामान्यता धावपटू हे हे एक जे धावपट असतात ते एवढ्याच वरा धावत असतात आणि त्या धावण्यातून त्यांच्या संपूर्ण शरीराचा एक व्यायाम हो होऊन जातो शिवाय खेळामध्ये गुंत भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि रचनात्मक उर्जा वाढण्यासाठी एक निरोगी आउटलेट प्रदान करते विजयाचा रोमाच असो किंवा परभावाचा दुःख असो खेळ व्यक्तींना त्या प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता आणि स्थिती टिकवून ठेण्याचे महत्त्व शिकवतात आपण जर खेळत राहिलो तर आपल्या शरीराचा एक व्यायाम होत राहतो तुमच्या संपूर्ण शरीराची हालचाल होते आणि जेव्हा शरीराची हालचाल होते तेव्हा तुमचं जे आरोग्य आहे ते आरोग्य तुम्ही मानस पहिलं तर मानसिक स्थिर होता मानसिकरित्या पूर्णपणे स्थिर होता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही विकसित होता त्यामुळे खेळाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे खूप मोठे असं योगदान आहे